मी ते मागे एक इस्त्री घेतली होती विकत तर ते चांगली निघाली त्यानं म्हणजे ते अशी एटोमॅटिकच हाय त्याला जर समजा आपण वेगळे वेगळे कपडे वापरले जर असे सुती कपडे वापरले तेरीकाटचे वापरले तर ते एटोमॅटिकच त्याचा पावर कमी जास्त होत राहते कपडे जळतही नाही मस्त आहे जास्त बिलही खात नाही कमी याची आहे ते व्हॅटची तर बिलही कमी येते अन घरच्या घरी लवकर कपडे प्रेस होते जास्त वजनाला भारी नसल्यामुळे हलकी आहे हलकी असून पण ते खूप चांगले कपडे प्रेस होते म्हणजे असे जसे आपण दुकानातून करून आणल्यासारखेच कपडे प्रेस होते आणि खूप क्वालिटी चांगली होती त्याची